सर नमस्कार मी मंजिरी जोशी बोलते आहे मी एक पुस्तक ची ऑर्डर दिली होती तर ते मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे ते पाठवण्यात आलं आहे का नाही काय कळे ना आणि त्याचे तपशील मग कुठं तपासायचे काय कसं सांगू शकाल काय जरा तुम्ही म्हणजे काय झालं आहे आठ दिवसापूर्वी मी नोंद केलेली होती पण अजूनही काही मला त्याचं समजलेली नाही आहे स्थिती काय आहे म्हणजे तुम्ही पाठवलं आहे का नाही ह्याचंही काही नाही नंबरही लागत नाही आहे म्हणून जरा म्हटलं विचारावं कसं काय परिस्थिती आणि कधी येईल आलं तर किंवा जर त्याचं काही माहिती असेल तर तुम्ही देऊ शकाल का कुठल्या नंबरवर आपल्याला त्याचा संपर्क करता येईल किंवा काय असं या दृष्टीनं जरा काय सांगू शकाल का तुम्ही आणि अजून का आलेलं नाही आहे शक्यतो लवकरात लवकर पोच होतं ते आत्तापर्यंत मी दोन तीन वेळा मागवलेलं होतं हां हां त्यामुळं ते कळत नाही आहे मला काय करावं ते तर कसं काय सांगू शकाल का जरासं तुम्ही हां म्हणूनच मी आपल्याला फोन लावला होता बरं बरं त्याचं वेबसाईट किंवा काय सांगू शकाल आपण कशावर ते कळू शकेल किंवा पाठवलं आहे का नाही काय अजूनही पोचलेलं नाही आहे आठ दिवसापूर्वी पाठवलेलं होतं नाही दुसऱ्या याच्यावरनं मागवलेली ती सगळी आली तेच फक्त राहिलं आहे म्हणून म्हणलं आपल्याला विचारावं बरं बं आपण सांगू शकाल हो हो चालेल ठीक आहे अच्छा हां ठीक आहे बघते मग मी या नंबरला हां हां या नंबरशी संपर्क करते काय होतं आहे बघून मग आपल्याला संपर्क करते पुन्हा नाही हे झालं तर हां ठीक आहे ओके